बसेरा रेस्टोरंट बसेरा टुरिस्ट होम का हॅलो हां मला एक चौकशी करायची होती हां मला एक चौकशी करायची होती हां नेक्स्ट वीकमध्ये आम्हाला पंचवीस एक मय माणसांचा ग्रुप तुमच्याकडे यायचं आहे तर तुमच्या आजूबाजूला हिल स्टेशन जे आहेत त्या संदर्भात का माहिती देऊ शकाल का कोणते कोणते आहेत हिल स्टेशन

तुमच्याकडे श्टे काय हॅलो तुमच्याकडे श्टे हां हां पण मग मुलांसाठी काही व्यवस्था आहे वेगळी अशी म्हणजे स्विमिंग टँक किंवा असं म प्ले ग्राऊंडसाठी वगैरे छोटी छोटी असं काही आहे का हां हां हां हां बरोबर कारण काय माहिती आहे का आमच्याकडे माझ्या एक जे आहे ते मुलं पण आहेत फॅमिली आहेत आमच्या तर पंचवीस लोक आहेत तर त्यांच्यासाठी मग आम्हाला रूमची व्यवस्था कशी काय म्हणजे डिलक्स रूम वगैरे आहेत की काही की चाळ टाईप वगैरे काय कसं आहे ते

हां हां आं प्रोवाईड काय काय क देता त्याच्यामध्ये म्हणजे फूड व नाश्ता किंवा असं काय ते तुमच्याकडून काय मिळेल आम्हाला पण दोन्ही दिवस व्हेजच येईल आणि पण आम्हाला जर नॉन वेज पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकाल ना

ओके आणि हिल स्टेशनवर जाण्यासाठी व्यवस्था ट्रॅवलिंगची व्यवस्था कशी काय असेल म्हणजे आता आमची पंचवीस माणसं आहेत मग त्याच्यासाठी काय व्यवस्था तुम्ही करणार आहात कशी काय आहे तुमच्याकडून की आम्हाला दुसरं कोणाला तरी ट्रॅवलर्सला जाऊन भेटावं लागेल हॅलो

हां तुम्ही तुम्ही ते प्रोवाईड करू शकाल तुम्ही कॉन्टॅक वगैरे त्यांच्याशी तुम्ही करू शकाल

हां तुम्ही कॉन्टॅक करू शकाल ना ट्रॅ ट्रॅवलर्सशी आम्हाला काही कॉन्टॅक करायला नको ना हां आणि ओके हां हां आणि बिल पेमेण म्हणजे अगोदर काही म्हणजे बुकिंग करण्याच्या अगोदर काही तुम्हाला बुकिंग करताना काही पैसे द्यावे लागतील की काय कसं काय तुमची काय सिस्टीम आहे किंवा फोन मोबाईल फोनने

चालेल चालेल मग आम्ही काय करतो फोन करून याय मी येऊ की कसं काय अगोदर बुकिंगसाठी तुमच्याकडे की डायरेक तुमच्याकडे मिटिंग करून मग हे होऊ शकेल बुकिंग ओक्के ओक्के ओके थँकयू थँकयू थँकयू